हॅलो मी माझ्या या महिन्याच्या विजेच्या बिलाचं ऑनलाईन पैसे भरले आहेत पण माझ्या खात्यावर ते डिडक झालेले दिसत नाही आहेत तर तुम्ही मला सांगू शकाल का की या महिन्याचं बिल माझं भरलं गेलं आहे की नाही